हा हॅलो हा कसे आहात हा हा काही नाही मी पण छान आहे काय नाही न्यूज बघत होती आता तर म्हटलं चं हा सोशल मीडियाचं वगैरे चालू आहे आणि सोशल इश्यूज दाखवत आहेत तर तेच म्हटलं काय महाराष्ट्राचं सुरू आहे कुठे काय मोर्चे कुठे काय बघा आता संप सुरू आहेत हा हो ना तेच म्हटलं आणि परत पोवर्टी गरीबी आहेच त्याच्यानंतर नाही ना ते तर दाखवतच नाही कोणी आणि प्रत्येकजण बस आपला आपला विचार करतो कोणीही आलं तरी जातीभेद तेच सुरू आहे ते त्याच्यात तर हो आणि त्याच्यानंतर स्त्री पुरुष भेदभाव आहेच की पुरुष सगळं करू शकतात स्त्रिया कमजोर आहेत कितीही प्रगत झाला देश तरी थोडंसं ते राहतंच

हो हो आज स्त्रिया काय करत नाही सगळं करतात पण ते आहे स्त्री पुरुष भेद आहे त्याच्यानंतर प्रदूषण आहेत काय काय म्हणजे खूप गंभीर समस्या आहेत सोशल इश्यूज आहेत महाराष्ट्रासमोर आपल्याला ॲक्चुली कसं आहे आपल्याला कसं करावं लागणार म्हणजे नागरिकांना कारण आता सरकार कोणतंही आलं तरी ते काय करतात तसंच त्यांचं चालू आहे शेवटी आपलं आपलंच बघणार आहे त्याच्यामुळे आता आपल्यालाच आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी उभं राहावं लागणार आहे प्रत्येकाला हो की नाही

बरोबर आहे बरोबर आहे शिक्षणावर लक्ष द्यायला पाहिजे अजून थोडंसं ह्या सगळ्यांनी बरोबर आहे बरोबर आहे हो तेच ना इक्वलिटी आली पाहिजे सगळीकडे तर असं आहे हो बघू आता कसं होते तर भेटू आपण एखाद्या दिवशी बोलू ह्याच्यावर अजून हा चालेल हो हो हो येईल येईल मी नक्की येईल बरं फोन करेल आधी ठीक आहे चालेल बोलू मग हा बाय हो